मी लहान असताना टी व्ही बघायची तर टी व्हीमध्ये डान्स करणाऱ्या हिरोईनी वगैरे त्यांना बघूनबघून मला नृत्याची आवड लागली तर असंच त्यांना बघून बघून मी डान्स करायला लागले तर त्या कशा स्टेप करतात तर ते बघून बघून मीही तसाच डान्स करायला लागले तर नंतर मग मला असं कळालं की आपणही यांच्यासारखं असं करून बघू या तर एक दिवशी गाणं लावलं मैया यशोदा तेव्हा खूप छोटी होती मी तर त्या मैया यशोदा गाण्यावर मी स्वतः डान्स करून बघितला तर घरच्यांना सगळ्यांना आवडला मग सगळे म्हटले अरे वा ही डान्समध्ये तर फारच हुशार आहे मग शाळेमध्ये डान्सची स्पर्धा होती तर शाळेमध्ये मी मॅडमला सांगितलं की मॅडम मला या या गाण्यावर डान्स करायचा आहे मैया यशोदा मग माझी आजी होती तर आजी घेऊन गेली मला डान्स करायला तिथे म्हणे मॅडम आमच्या नातीला खूप छान डान्स येतो पण तिथे मी अगदी बालवाडीत असताना तिथे मैया यशोदा शाळेमध्ये मैया यशोदा गाण्यावर डान्स केला होता तर सगळ्यांना माझं ते नृत्य आवडलं तर ते नृत्य आवडलं तर तेव्हापासनं मग मी कथ्थकचा क्लास लावला होता कथ्थक लावल्यानंतर बरेचसे असे कथ्थक्स केले मी शाळेत असतानासुद्धा मग कथ्थकचा क्लास लावल्यानंतर कथ्थकही खूप जणांना आवडायला लागलं ॲक्शन वगैरे चांगली करत होती तर चेहऱ्यावरचा हावभाव वगैरे बघून सगळे परत माझे घरातले मेंबर सगळे म्हटले की अरे वा ही तर कथ्थक पण छान करते मग नंतर परत थोडीशी मोठी झाले मग मला कळलं की गरबा काय असतो गरबाबद्दल मला काहीच माहिती नव्हतं की गरबा दांडिया वगैरे काय देवी जशी बसायला लागली जसं मला कळायला लागलं तर माझ्या आईने मला एक ड्रेस शिवला होता की चल आपण गरबा करून बघू घागरा शिवला होता तर त्या घागऱ्यांवर आणि दोन टिपऱ्या घेऊन मी गरबा खेळायला गेले तर गरबाही मला छान करता आला तर गरबा मला गरब्यामध्ये मला आतापर्यंत एवढे काही प्राईज मिळाले आहे एवढे काही बक्षीस मिळालेले आहे तर ते मी सांगूही शकत नाही तर गरब्यामध्ये इथे आमच्या बुलढाण्यामध्ये बुलढाणा अर्बनचा गरबा होतो तर त्याच्यामध्ये सातशेआठशे पार्टीसिपन्ट असतात तर त्या सातशेआठशे पार्टीसिपटमधून माझा फर्स्ट टाइमच फर्स्ट रँक आला होता पहिला नंबर आला होता तर त्यांना एवढा माझा गरबा आवडला तर तेव्हापासनं मला गरब्याची एवढी सवय लागली की दरवर्षी मी गरब्यामध्ये भाग घेतल्याशिवाय रहात नाही आणि गरब्यामध्ये मला भरपूर काही बक्षीसं मिळालेले आहे तर गरबा बघून मला फार आनंद होतो आणि नृत्याचं म्हटल्यानंतर मा माझ्या लहानपणापासनंच गॉड गिफ्ट आहे की मला डान्सची फार आवड आहे